नंतर ई पीक पाहणी गुगल मीट झूम ॲप त्याच्या ॲप माहिती त्वरीत मिळाली अनेक देशातली माहिती प्राप्त होईल परंतु त्यामुळं तोटे असे होईल की डोळ्यावर त्याचा परिणाम व्हायला विजन लोकाची दृष्टी लोकाची कमी होईली आणि ॲप्समुळं जास्तीत जास्त लोक मोबाईलमध्ये गुंतून राहिले त्यामुळे ते नातेवाईक नातेवाईकामध्ये सुद्धा अंतर पडत चाललं आहे गप्पागोष्टी कमी झाल्या असे तोटे झाले